स्विग्गीमध्ये कॉल आला आहे का हा मी फोन याच्यासाठी केला आहे की मी ऑनलाईन शॉपिंग बऱ्याच वेळा करते स्वीगीमध्ये आणि आत्ता पण केलेली आहे बऱ्याच वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत आणि काही काही वस्तू ज्या मला आवडलेल्या होत्या त्या मी कार्टमध्ये जोडल्यात जोडलेल्या आहेत आणि आत्ता म्हणजे आत्ता मला असं वाटते की त्या वस्तू मला आता नको आहेत म्हणजे त्याची गरज सध्या तरी मला नाही आहे खरेदी करायची अशी वाटत त्यामुळे मी त्या वस्तू कार्टमधून काढून टाकत आहे हां आवडल्या नाहीत् असं नाही मला त्या वस्तू आवडलेल्या आहेत आणि ते मला खरेदी करायचं पण होतं परंतु सध्या तरी मला काय असं वाटत नाही म्हणजे त्याची गरज म्हणजे मला आत्ता आहे त्या वस्तूंची गरज म्हणून मी आत्ता सध्या तरी ते पेंडिंगवर टाकते म्हणजे मला त्या वस्तू नको आहेत मी काढून टाकते आणि नंतर केव्हा जर मला त्या वाटलं की मला वस्तू खरेदी करायच्या आहेत आणि जर नवीन एखादा प्रोडक्ट आला तर मी नक्कीच खरेदी करेन हो हो नाही वस्तू तुमच्या चांगल्याच असतात आणि मला येच्या आधी पण ज्या काही वस्तू मी खरेदी केलेल्या आहे त्या चांगल्याच लागलेल्या आहेत आणि इथून पुढे पण मी खरेदी करेन ओके धन्यवाद